मी माझ्या बागेमध्ये पालापाचोळ्याचा खत म्हणून उपयोग करते सगळा पालापाचोळा गोळा करते एका डस्टबीनसारख्या मोठ्या याच्यामध्ये तो जमा करते आणि मग तो जमा करून तो त्याला कुजवते त्याच्यामध्ये माती टाकते खरकट टाकते शेणखत टाकते अशा पद्धतीने सगळा तो एकत्र गोळा करायचा त्याला कुजवायचा चांगला आणि क कुजवल्यानंतर तो त्याचा वास येऊ नाही म्हणून त्याला झाकण पण ठेवते मी कारण ते कुजल्यामुळे त्याचा एखाद्याला वास येण्याची शक्यता असते तो नको तो कुजवून न मग झाडांना त्याचा खत म्हणून खूप छान पद्धतीने उपयोग होतो वा वा पालापाचोळ्याचा आणि मग त्यामुळे झाडं छान वाढतात झाडांना छान फुलं येतात डेरेदार झाडं होतात अशा पद्धतीने खूप छान आपण पा पालापाचोळ्याचा उपयोग करू शकतो बागकाम करण्या क करत करत असताना त्याच्यामध्ये न खतामध्ये खतसाठी आपण जैविक खत पण करू शकतो गोमूत्र टाकायचं थोडंसं बेस बेसन पीठ वगैरे डाळीचं पीठ असं टाकून आपण त्याचा एक जैविक खत पण बनवू शकतो पालापाचोळा अतिशय खतासाठी खूप म महत्त्वपूर्ण असं आहे न मी माझा पालापाचोळा अजूब अजिबात कचऱ्यामध्ये टाकून देत नाही त्याचा खत म्हणून खूप छान पद्धतीने उपयोग क करते आणि त्यामुळे झाडांना पण त्याची खूप छान मदत होते